मानसिक आरोग्याच्या समस्याबाबत प्रश्न सोडवणारी मदत करणारी केंद्रे ए भरपूर आहेत लोकं मानसिक आजारांना इतरांपासून लपवून ठेवतात कारण की त्यामुळे त्यांना असं वाटते की लोक आपल्याला पागल समजतील वाईट समजतील म्हणून साधारण लोक मानसिक समस्या ह्या लपवून ठेवतात